अमरावती जिल्ह्यामध्ये मुख्य शैक्षणिक संस्था खूप आहेत त्यामध्ये संधी पण खूप उपलब्ध होतात जसे की आपण शैक्षणिक संस्थांमध्ये आय टी आय करू शकतो किंवा ग्रॅजुएशन पूर्ण करून कोणत्याही नोकरीची संधी घेऊ शकतो ग्रॅजुएशन करताना वेगवेगळ्या आपल्याला विषयांत कित्येक साऱ्या हे कोणत्याही विषयावर शिकायला मिळतात अगर आपण ग्रॅजुएशनमधला जो एक विषय राहिला तिच्यातच आपण पुढलं अगर एम ए केलं तर आपण त्याच कॉलेजमध्ये टिचिंग करू शकतो किंवा आपण ट्यूशनंही घेऊ शकतो शैक्षणिक संस्थांमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध होतात तसेच शाळेची फी अगर सामान्य लोकांच्या मानानं म्हटली तर पाचशे रुपये खूप होतात